हा हा येतो आहे येतो आहे हा येतो आहे

जरा ते काही ते तब्येत बरी नव्हती त्यामुळं झालं असेल आणि काय वैराणीत थोडा बदल वैरणीत थोडा बदल झाला आहे

नाही एक देशी गाईचं खास दूध आहे काय एरव्ही आम्ही मुरघास घालत होतो जरा मुरघास क्वालिटी खराब मिळाली त्याच्यामुळं तो प परिणाम झाला असेल आणि गाईला पण जरा बरं नव्हतं त्यामुळे आज कसं झालं आहे शॉर्टेज आल्यामुळं आम्हाला जरा दुसरीकडून घ्यावं लागलं हो हां नाईलाजानं हो काय दुसरं काय नसल्यामुळे ते आम्ही घेतलं आणि घातलं आठ दिवसा आठ दहा दिवस आणि गाईने खाल्लं पण नाही ते तसं जरा तिला टेम्परेचर पण होतं त्यामुळे उपचार झाले काय त्याचं काय प्रश्न नाही ना नाही नाही आम्ही काही नाही नाही नाही ह्यात दुधावर काही आता दूध तुम्हाला फाटला असेल किंवा काही नासला असेल हां किंवा साय साय जरा कमी येणे चवीत काय फार मोठा बदल पडत नाही त्याचं म्हणजे काय बदलायचं कारण नाही फॅटमध्ये फरक पडतो

नाही नाही फॅटमध्ये जरा फरक पडतो आहे हां काय बाकी फार कोणाची तक्रार नाही हो तुमचीच पहिली आहे हां बाकी तर आम्ही सात आठ जणांना घालतो आहे ना काय आता कोणास ठाऊक पण कुणाची तक्रार नाही तक्रार नाही तक्रार काही नाही कोणाचीच काही तक्रार नाही

हो हा नाही जन्मच आमच्याकडे झाला आहे तिला पहिल्यापासून हो तेच तिचं पण दूध आम्ही घातलं आहे ते पण चांगलं होतं फक्त जरा ते तिनं काय केलं जास्त दूध दिलं आणि जास्त दूध दिल्यामुळे तिच्या अंगाचं जरा कॅल्शियम कमी झालं त्यामुळे तिला आला ताप थोडासा मग हां त्यामुळे असं उपचार वगैरे आम्ही करून घेतलेले आहे आणि आता एक दोन आणि एखाद दुसरा दिवस

नाही काय आम्ही घरात तेच वापरतो आहे काय जाणवलं नाही आम्हाला हा वापरतो आहे की ते झालं की ते डिस्कस झालं ते आम्ही आमच्या ज्या डॉक्टर जानावरीच्या डॉक्टरला बोलवून सगळं ते म्हटलं दुधाच्या गाईंचं वैशिष्ट्य आहे देशी गाईंचं वैशिष्ट्य आहे दूधात तुम्हाला काय येत नाही प्रॉब्लम नाही असं त्यानी सांगितलं दुधातमुळे जी मुळात येत नाही देशी गाईच्या दुधात प्रॉब्लेम येतच नाही हां मग ते जरा काय तरी तुमच्याकडे पण थोडा फॉल झालं कारण बाकीच्यांचं पण यायला पाहिजे ना तक्रार तक्रार बाकीच्यांची आली पाहिजे

हां होय

बरं बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे बस करा म्हणताय ते ठीक आहे केले काय नाही बाकी शेजारी आम्हाला बोलाय लागले दुसरा फोन आला आहे मला बस करा म्हणताय हां ठेवू का